हां नमस्कार आम्हाला आमच्या घरी लग्न होतं तर काही बॅनर तयार करायचे होते फोटो काढायचे होते शूटिंग करायची होती बॅनर

मध्यम पाहिजे आपल्याला लयं मोठे ही नाही तर अन् पासपोर्ट फोटो वगैरे आहे काय रेट आहे नाहि हा अन् मोठे फोटो लग्न शूटिंगला ड्रोन कॅमेरा आहे का त्याची काय रेट आहे ठीक आहे लग्नाची ऑर्डर किती दिवसापासून घेता आत ठीक आहे आमची ऑर्डर घ्यायची द्यायची होती तेव्हा केव्हा येऊ किती वाजता येऊ ॲड्रेस

ठीक आहे आज भेट देते तुम्हाला आल्यावर कॉल करते धन्यवाद